हॅलो हा बोला आबा अच्छा तो संध्याकाळी माझा मित्र माझा मित्र सांगे मला

बिझनेससाठी लोन पाहिजे ना तुम्हाला त तुम बरं तुम ताईचा बिस अच्छा तुमचा खुदचा दुकान आहे का भाऊ तो स्वतःचा आहे स्वतःचा दुकान आहे अच्छा बिझनेस चालू कर चाळीस पन्नास लाख एकदम से एकदम से तर नाही भेटत भाऊ पण तुमचा सिबिल काढावं लागतं पण तुमच्याजवळ आधारकार्ड पॅनकार्ड आहे का भाऊ भेटत भेटते ना भेटते ना भाऊ ते आ भेटते ना भेटते ना भाऊ भेटते ना तुम्हला तुमच्या मला द्या तुमच्या एक तर आधारकार्ड पॅनकार्ड आणखी आधारकार्ड पॅनकार्ड इलेक्ट्रीक बिल आणि बिझनेसचं लोकेशन बिझनेसचे डॉक्युमेंट तुमच्याजवळ काय काय आहे ते सगळं घेऊन या तुम्ही सगळं आपण एक वेळा तुमच सिबिल काढून घेते आणि हा एकबार हा सिबिल काढून देते आणि लॉगिन करून देते बरं आज तर संडे आहे तुम्ही एक काम करा तुम्ही परवाच्या दिवशी या माझ्याजवळ मी परवाच्या दिवशी हा पन्नास लाख भेटते ना तुम्हाला भाऊ तुमच्या सिबिल चांगला आहे ना सातशेच्या वर आहे ना तुम्हाला भेटते ना मी ग्यारंटि देतो ना भाऊ

हॅलो तुम्हाला माझा आवाज येत आहे हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येत आहे ना भाऊ तुम्हाला